तुम्ही सोशल टूर्स ॲरेंज करता तर त्याविषयीचे अनुभव सांगा नमस्कार मी सोशल टुरिजमवर कार्यक्रम करत होते कारण सोशल टुरिजम म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत काही या ज्या अशा काम करतात मतिमंद मुलं म्हणा किंवा कुष्ठरोगी आनंदवन हेमलकसासारख्या किंवा नगरचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी जे रेडलाइट एरियाच्या लोकांवर कामं करतात अशा संस्थांना आपण नेहमी कसं कोणी आपल्याला डोनेशन मागायला आलं की आपण डोनेशन देतो आणि मोकळं होतो पण तसं न करता त्यां संस्थेचं कार्य काय आहे हे समजण्यासाठी आम्ही सोशल टुरिजमवर कार्यक्रम करत होतो आणि त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या संस्था आम्ही सिलेक्ट केल्या होत्या आणि त्या संस्थांची आम्ही सगळ्यांना माहिती देत होतो की त्या संस्थांचं कार्य काय आहे ॲक्चुली त्या संस्था कुठे आहेत काय कार्य करतात आणि त्या कार्यातून त्यांना काय मिळतं केवळ फक्त सं या संस्थांना पैसेच हवे असतात असं नाही त्याशिवाय अनेक गोष्टींची त्यांना गरज असते त्या त्या संस्थांमध्ये उदाहरणार्थ कार्यकर्ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्ते कमी पडतात ह्या अशा संस्थांना कारण ह्या अशा संस्थांमध्ये काम करायचं म्हणजे खूप पेशन्स लागतो तिथे मतिमंद मुलं असतात किंवा आजारी लोक असतात तर अशा लोकांबरोबर कामं करण्यासाठी खूप पेशन्स लागतो शांतपणा लागतो आणि ते फार महत्त्वाचं आहे पेशन्स असणं आणि त्यामुळे सगळे लोक तिथे जायला तयार होत नाहीत त्यामुळे पैसे मिळतात त्यांना भरपूर पण कार्यकर्ते कमी पडतात आणि ह्यासाठी आम्ही हे सोशल टुरिजमवर कार्यक्रम करत होतो एक उदाहरणच द्यायचं झालं तर आनंदवन हेमलकसा डॉक्टर बाबा अमट्यांनी जे सुरू केलं त्या काळी तिथे ते कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलं होतं आणि अगदी अतिशय हाताच्या बोटावर मोजण्याइतकी तिथे लोक येत होती आणि त्याच्यातून त्यांनी हे आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि आम्ही हे कार्यक्रम जेव्हा घेतले वेगवेगळ्या शाळांमधून घेतले संस्थांमधून घेतले तेव्हा त्याचा असा एक फायदा झाला आम्हाला की ह्या अशा संस्थांना कार्यकर्ते मिळायला लागले म्हणजे इव्हन कॉलेजची मुलं सुद्धा सुटीमध्ये जाऊन अशा संस्थांमध्ये मदत करायला लागली आणि त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि सोमनाथला म्हणजे बाबा आमट्यांचंच एक प्रकल्प आहे तिथे ह्या मुलांसाठी टीनेजच्या मुलांसाठी तिथे श्रमशिबीर घेतलं जातं तिथेही मुलं जायला लागली आणि तसंच आता हल्ली घरात आपण बघतो वयोवृद्ध दोघंजण असतात किंवा एकटे असतात काही कारणाने मुलं परदेशी असतात किंवा नोकरीनिमित्त बाहेर असतात तर अशा जोडप्यांना किंवा जे एकटे राहतात त्यांना काय करायचं हा प्रश्न असतो मुलांना पण काळजी असते अशा लोकांची तर अशी लोक सुद्धा तिथे जाऊन तिथे काम करतात आणि त्यांना कार्यकर्ते मिळतात त्यांची राहायची जेवायची वगैरे सगळी सोय होते काही वेळेला त्यांना त्याचं मानधन पण दिलं जातं पण त्यांना मानधनाची अपेक्षा असते असं नाही केवळ त्यांचं राहणं आणि मुख्यतः वेळ जाणं चांगला अशासाठी त्यांना हे कार्यकर्ते आमच्या ह्या कार्यक्रमातून तिथे मिळालेले आहेत तसंच खोणी म्हणून एक गाव आहे डो कल्याणजवळ इथे मतिमंद मुलं की वय वाढलं आहे पण त्यांची बुद्धिमत्ता खूप कमी आहे म्हणजे अगदी साठ सत्तर वर्षाचा पण तिथे एक मुलगा आहे आणि तो सुरुवातीपासून राहतो आहे पण त्याची अगदी अक्षरश त्याच्या हालचाली किंवा बोलणं बघितलं ते अतिशय लहान मुलांसारखं असतं आणि अशा मुलांना सांभाळणं खूप कठीण असतं आणि ह्या अशा ह्या संस्थांना पैसे भरपूर मिळतात देणग्या किंवा वेगवेगळ्या रूपात देणग्याही देतात वह्या देतात पुस्तकं देतात कपडे देतात खाऊ देतात पण मुख्यतः कार्यकर्ते जे हवे असतात ते आमच्या कार्यक्रमातून ह्या सगळ्या संस्थांना मिळालेल्या आहेत हा खूप मोठा फायदा झाला आहे आमच्या कार्यक्रमातून धन्यवाद